अनिकेत आर्यन ओम आदित्य स्वराज विवेक युग सौरभ चिन्मय प्रथमेश तनय अंश तेजस नील अमेय ऋत्विक सिद्धांत अथर्व रुद्र वैभव मिहीर रुचिर अभिजित रुणाल महेश गजानन सचिन